हॅलो मी गाईड बोलत आहे मी गाईड बोलत आहे तुम्हाला महाराष्ट्रात कुठे आवडणार फिरायला हां

चिखलदऱ्याला असं काय आहे

तुम्ही कधी गेल्या होत्या का हो का

कसं एन्जॉय केला एन्जॉय कसा केला हां हां हो का दीक्षाभूमीत काय आहे असं हां आणखी आणखी काही बघण्यालायक आहे का मला बोर धरणला जायचं राहील तर किती पैसे लागेल हो का काही खर्च लागेल का अजून तिकडे तिकीट बीन काढावं लागेल का

हो का पाण्यामध्ये बोट राहते तर ते बोटमध्ये फिरायचं बी हां ठीक आहे ठीक आहे मग